माझं शिवनी गावामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ऑफिस आहे माझं ट्रांसपोर्टेशनचं व्यवसाय आहे माझ्या कंपनीमध्ये माझ्या व्यवसायामध्ये शेती दवाईचा माल येतो आणि तो बऱ्याच गावाला आम्ही सप्लाय करतो कधीकधी आम्ही ड्रायवरच्या माध्यमातून पण माल सप्लाय करतो कधीकधी आम्ही स्वत पण जातो आणि जवळपास अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये आम्ही प्रॉपर सर्विस देतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला दुसरा साईटचा जर माल भेटला तर आम्ही तो पण सप्लाय करतो शेतीच्या दवाईच्या माध्यमातूनच आम्ही तो माल सप्लाय करतो याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाही माल घेत नाही कृषी जसे कृषी सेवा केंद्र सांगायचं झालं तर कृषी सेवा केंद्र झाले त्यांनाच आम्ही या कंपनीमधून अकोल्याच्या डेपोमधून माल उचलून या जिल्ह्यांना या गावांना वारंवार माल देत राहतो आणि सांगायचं झालं तर अकोला अकोला एमआयडीसी ते अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्याच्या जवळपास जे खेडेपाडे गाव येतात त्या गावांना आम्ही माल पोचवतो ते जो ॲड्रेस भेटतो आम्हाला इनवॉइसनुसार त्याच्यावरती जो ॲड्रेस राहतो ते ॲड्रेसवरती आम्ही डोअर टू डोअर डिलीवरी करतो